मी आम्ही एक दिवस फन फूडला गेलो होतो तर आम्हाला ऑटोचा खर्च नेमका दोन हजार रुपये आला होता तर ते नागपूरमध्येच आहे फन अँड फूड वगैरे आमचं गाव हे केळझर जवळ म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये येते आणि आम्ही चौघजण वगैरे गेलो होतो माझी मैत्रिणी आणि मी तर ऑटोचा खर्च दोन हजार रुपये एवढा घेतला त्या काकाजींनी आणि आम्ही फन अँड फूडला गेलो तर आधी टिकीट वगैरे काढली होती तिकीटचा खर्च एक पर कँडिट बाराशे रुपये होता आणि जेवण करण्याचा खर्च अलग होता आणि आणि कपडे वगैरे कपड्याचे आम्ही दोन हजार रुपये अलग दिले होते सगळ्यांसाठी आणि तिथे जेवण नूडल्स वगैरे मंचुरियन आणि भात होता पोळी होती अजून ब्रेड होता जाम ब्रेड आणि कॉफी चाय वगैरे होतं खाण्यासाठी आणि इथे स्विमिंग पूल मुलांसाठी अलग स्विमिंग पूल मोठ्या मुलांसाठी अलग आणि स्लाईडचे लहान मुलांसाठी अलग स्लाईड मोट मोठे जे हे त्यांंच्यासाठी अलग स्लाईड आणि इजिपचं पण तिथं होतं आणि एक मोठं वेव होतं तिथे जहाज वगैरे असं काहीतरी रंगून होतं आणि तिथे पण मोठं वेव येतं त्या तिथे आणि तिथे पण मोठं स्विमिंग पूल अजून लहान मुलांसाठी लहान स्विमिंग पूल अजून तिथे आंघोळ केल्यानंतर आम्ही मजा केल्यानंतर तिथे स्लाईडवर गेलो मोठे स्लाईड होते तिथे वेवसाठी तिथे आकाश पाळणे पण होते अजून तिथे भुलभलैया अजून अजून ते स्टार वगैरे बहुत असं सगळं होतं आणि आणि तिथे